हो विद्यार्थी नियमित शाळेत न ये येण्याचे खूप सारे कारणं आहेत जसं की काही विद्यार्थ्यांना रस्त्याचं अंतर खूप जास्त असतं त्यांना वाहतुकीची सोय नसते त्यांना कुठेही गाडी किंवा त्यांना शाळेत येण्यासाठी कोणतंही वाहन अवेलेबल नसतं आणि काही विद्यार्थी असे आहेत की घरची परिस्थिती नसल्यामुळे एक जबाबदार म्हणून ती शाळा शिकू शकत नाहीत किंवा शाळेत य येऊ शकत नाहीत अशीसुद्धा रीझन्स खूप सारे असतात तसेच काही विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूप जास्त बिकट असते आई वडील असतात नसतात त्यांना स्वतःला घर चालवावं लागतं तर ह्या कारणानेसुद्धा ते येऊ शकत नाही तर काही विद्यार्थी अशा टाइपचे पण असतात की ते घरी सांगतात की आम्ही स शाळेत चाललो आहोत आणि शाळेच्या नावानेसुद्धा बाहेर जाऊन फिरत असतात टाईमपास करतात अशा टाइप्सचे पण खूप सारे विद्यार्थी असतात सो त्यांना आपल्यान् काही चांगलं सांगायला गेलं तरी त्यांना ते पटत नसतं आणि काही काही विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनसुद्धा ते शिकू शकत नाहीत